हॅलो हॅलो बोला हो लायब्ररीतून बोलत आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ बरं किती पुस्तके आहेत तीन पुस्तके आहे तर प्रत्येक दिवसाप्रमाणे तर तुम्ही तर दोन हजार तेवीसमध्ये काढले पण आता पंचवीस चालू आहे तर दोन वर्षाची तुम्हाला लेट फी द्यावं लागेल तर प्रत्येक एका पुस्तकाचे म्हणजे एका दिवसाचा एक रुपया याप्रमाणे जेवढे दिवस झाले तेवढी फी द्यावी लागेल नाही एका पुस्तकाला एक रुपया म्हणजे प्रत्येक तुमच्याकडे चा तुम्ही तीन चार पुस्तकं घेतली होती तर तीन पुस्तकाची प्रत्येकाला एक एक रुपये आणि जे हरवलं आहे तर त्याची तुम्हाला भरपाई करावी लागेल त्याची लेट फी आणि पुस्तकाची पूर्ण किंमत असं दोन्ही पण द्यावं लागेल अरे तुम्ही आतापर्यंत बी टी कार्ड सबमिट नाही केलं असं कसं चालेल पण तुम्हाला जेव्हा तुम्ही टी सी काढता कॉलेजमधून तेव्हा ते द्यावं लागतं परत तुम्ही कहून नाही केलं आतापर्यंत लायब्ररीत येऊन तुम्हाला पहिले बी टी सबमिट करावे लागेल आणि बी टी सबमिट केल्यावर वेगवेगळे डॉक्युमेंट्स क्लिअरन्स फॉर्मवर सह्या घ्यावं लागेल आणि त्या सह्या तुमच्या विभागातील आणि लायब्ररियनच्या दोघांच्या लागेल आणि ते झाल्यानंतर तुमचे जे बाकीचे फा फाईन वगैरे आहे ते सबमिट करावं लागेल आणि पुस्तक तुम्हाला पुस्तकाची भरपाई तर द्यावीच लागेल तुमची ॲड आता सोमवारी या तुम्ही सोमवारी अकरा ते पाचमध्ये लायब्ररी चालू असते आणि आणखी तुमची ॲडमिशन आहे का इथे कुठे